हॅलो हां पार्थ ट्रॅव्हल का राहुल जोगळेकर हा मी रेखा जोशी बोलते आहे अहो काल आम्ही गाडी बुक केली होती टेम्पो ट्रॅव्हलर आम्ही पंधराजण होतो लोणावळ्याला जाणारे हा तो ड्रायव्हर फोनच उचलत नाही आहे नाही सकाळी आम्ही त्यांना सहाची वेळ दिली होती आता सहा वाजून गेले आहेत कधीचा फोन करते आहे त्यांना मी काय माहिती उचलत नाही आहेत आम्ही सगळेजण आम्ही जमलो आहे आता हो तुम्ही जो नंबर पाठवला त्यालाच प त्याच नंबरवर फोन करते आहे आणि काल रात्री आम्ही खात्री केली आहे त्या नंबरची बोलले मी काल रात्री ड्रायव्हरशी सकाळी सहा वाजता येतो म्हणाले ते नाही ना काही म्हणजे फोनच उचलत नाही तर काय आता ते येणार कधी आम्ही पोचणार कधी जरा बघा ना प्लीज लवकर हो हो चालेल कळवा लगेच ओक्के धन्यवाद